मी टी वीवर एकदा वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी असणाऱ्या ज्या सामायिक परीक्षा आहेत यांच्या संदर्भातलं एक चर्चासत्र ऐकलं होतं आणि या चर्चासत्रा मध्ये काही शिक्षणतज्ज्ञ होते काही शासकीय अधिकारी होते वैद्यकीय महाविद्यालयांचे डीन होते परंतु मला त्या चर्चेतून एक सातत्यानं जाणवत राहिलं की एका सुदृढ व्यवस्थेपेक्षा जो तो आपलं वैयक्तिक मत मांडायचा प्रयत्न करत होता म्हणजे अपेक्षित असं होतं की ह्या सगळ्यांच्या चर्चेतून एक व्यवस्था सुधारली जावी व्यवस्थेचं चांगलं भविष्य निर्माण व्हावं अशा पद्धतीचा चर्चेचा सूर असायला पाहिजेत होता त्यापेक्षा वैयक्तिक ते मतांना अधिक महत्त्व देत देत होते याचं वाईट वाटत होतं